नृत्य हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये आपण आपली संस्कृती आपण प्र व्यक्त करू शकतो नृत्य करून आपण आपली संस्कृती त्या समोरच्या व्यक्तीला दाखवू शकतो आणि विविध शैलीं विविध शैलींमध्ये विविध प्रकारामध्ये आपण आपल्या नृत्याला समोर मांडू शकतो